योगा करतांना एक चॅनलवर टी व्हीवर लागतात किंवा मोबाईलवर पण असतात योगा पण त्या चॅनलवरून बघतांना कसं त्यांचे हात थोडे जॉईंट जितके जॉईन होतात नाइन्टी डिग्री सेव्हन्टी डिग्रीवर जॉईन होतात ते आपले तेवढे होत नाही आपले कमीजास्त होतात आणि वाकताना ते प्रॉपर असं स् कंबर जे स्ट्रेट असते किंवा ते जेव्हा पाय स्ट्रेट असतात तर ते त्यांचे पाय स्ट्रेट टुंगळ्यापासून फोल्ड होतात त्यामुळे ते प्रॉपर जसंच तसं त्याचं योगा असतं टी व्ही चॅनलवरून तो आपण प्रॉपर नाही होऊ शकत परंतु जर आपण ते समोर शिकवणी शिकवण क्लासेस जर असले त्याचे तर तो आपल्याबरोबर प्रॉपर पाठ जसे स्ट्रेट असं स्ट्रेट ठेवतात पाय स्ट्रेट असेल तर स्ट्रेट ठेवतात टुंगळा वाकवताना टुंगळा स्ट्रेट ठेवायचा की वाकवायचा किती डिग्री वर वाकवायचा हे सगळं ते सांगतात प्रॉपर तेव्हा ते प्रॉपर होतं पण ते चॅनलवरून ते प्रॉपर नाही होत त्या अडचणीच येतात की त्यांनी ते असे करतात तर ते आपल्या समोर चालले जातात पण आपण ते खाली वाकलं तर त्यांचा ते समोर चालले जातात आपण मागे असतो त्यामुळे आपल्याला माहिती पडत नाही